हॅलो कोण हो हो अच्छा अच्छा ठीक आहे ना किती वाजता जायचं आहे पाच तास म्हणजे तुम्हाला तरी वापस यायला बारा एक वाजेल का हां ठीक आहे ना आणि गाडी कशी पाहिजे मग तुम्हाला अच्छा दहा सीटरवाली दहा सीटरवालीचे चार्ज जास्त पडतात बरं का दहा सीटरवालीचे चार्ज तरी आमच्या इकडे सहा हजार आहे दहा सीटरवालीचे सहा हजार आहे आणि पाच सीटरवाले आहे तिचे तीन हजार आहे आहे आमच्याकडे नॉन ए सी ए सी पण आहे पण ए सीचे बारा हजार आहे आणि नॉन ए सीचे सहा हजार अच्छा ड्रायवर म्हणजे तसं काही नाही तुम्हाला जर वाटत असेल तर मी पण तुम्हाला क कंपनी देऊ शकते आणि माझे ड्रायव्हर पण असतातच सोबत पण आता तुमची फॅमिली मोठी आहे म्हणतात तर मग मीच येणार दोन टॅक्सी किती सीटरवाल्या लागेल तुम्हाला दोन ठीक हे ना आणि चार्ज त्याचे एका टॅक्सीचे सहा हजार आहे तर तुमा तुम्ही मला अकरा हजारामध्ये तुम्ही अकरा हजार देऊन देता दोन्हीचे ठीक आहे आणि नागपूर म्हणजे ॲड्रेस वगैरे तुम्ही मला सेंड करून द्याल ठीक आहे का ऑनलाईन पेमेंट नाही का तुमच्याकडे ऑनलाईनच पे कराल कारणकी कशी एवढी मोठी किंमत आम्ही कॅश नसते घेत ठीक आहे हो हो ठीक आहे आणि समोर पण असेच आम्हाला हे करत रहा ठीक आहे हो ठीक आहे धन्यवाद